मराठी भाषेत असलेल्या आध्यात्मिक ग्रंथाने इतर देशातल्या याच्यावर खूप जास्त परिणाम पाडलेला आहे कारण मराठी भाषेत आपल्या मराठी आध्यात्मिक ग्रंथ जे आहे जसं भगवद्गीता रामायण अजून असे खूप सारे ग्रंथ जे आपले पूर्वज लोकांनी लिहिलेले आहेत त्यांनी खूप त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते त्यात त्या जुन्या काळी काय काय व्हायचे काय काय करायचे लोक त्यांची जे जे जीवनसृ जीवननुष्टी होती ती का कशी होती काय होती तर ते आपण त्यातून आपल्याला कळते त्यानंतर मराठी भाषा ही आपली मराठी भाषा ही पूर्वीची भाषा आहे आणि मराठी भाषा ही संस्कृतमधून जन्माला आलेली आहे आणि सं संस्कृत ही आपली ज आपली संस्कृतीमधली भाषा आहे आपली संस्कृती आहे मराठी लोकांची की मराठी भाषा हीच बोललेली पाहिजे मराठी भाषा आपल्यासाठी खूप चांगली म्हणजे मराठी भाषा आपली मा मातृभूमी बदल आहे मराठी भाषा मातृभूमीसाठी चांगली असते आपली मराठी भाषा ही खूप ज